मला माझ्या लाईपमध्ये बाइकचा जो सर्वात जास्त राहिलेला अनुभव आहे म्हणजे तो की आम्ही एक वेळा माझ्या मामाच्या गावाला जात होतो आणि मी माझ्या काकाजीच्या गाडीवर बसून होते आणि माझी मम्मीसुद्धा तेव्हा माझे काकाजी इतक्या स्पीडमध्ये गाडी चालवत होते आणि तेव्हाच तिथे खूप मोठा खड्डा आला होता त्यामुळे तिथे आमची गाडी गेली आणि माझी मम्मी मागून पडली होती तर त्यामुळे मला तोवाला बाइकचा सगळ्यात जास्त लक्षात राहणारा अनुभव म्हणजे तोच आहे माझ्यासाठी तो खास नाही आहे पण असा आहे की लक्षात ठेवणारा आहे आणि मला त्यावेळी खूप दु ख झालं होतं त्यामुळे मला बाइकवर म्हणजे आता खूप भीती वाटते बसण्यासाठी कारण माझ्या मम्मीसोबत तसं झालं होतं त्यामुळे आता जास्त आम्ही बाइकवर बसत नाही पण बसा लागते